नम्रता रेस्टॉरंटमधून नम्रता बोलते आहे नमस्कार सर अच्छा सर हां हां अच्छा सर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाष्ट्याला चणा पोहा जे आहे हे खूप जास्त फेमस आहे सगळीकडे त्यानंतर उपमा फेमस आहे आणि पुरी भाजी फेमस आहे हां तर तुम्ही या प्रकारचा नाष्टा हा करू शकता सर हा महाराष्ट्रामध्ये चणा पोहा फेमस आहे पोहावरती तुम्हाला चण्याचा रस्सा दिला जातो जो खाण्यासाठी पण चांगला आहे आणि आपल्या शरीरासाठी हलका आहे पचायला आणि हा नाष्टा सगळीकडे अव्हेलेबल होतो तर त्याच्यामुळे तुम्ही हा कुठेही गेला तर तुम्हाला आरामात भेटून जाईल हा नाष्टा तुम्ही जेव्हा पण आलेत तुम्ही ना महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये तर तुम्ही हा प्रकारचा नाष्टा तुम्ही करू शकता सर आणि तुम्ही आले तर तुम्हाला इथे जे होटेल आहे नम्रता होटेल तर तुम्हाला इथे थांबण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे सर हो हो हो आहे आहे

ठीक आहे चालेल चालेल आणि तुम्हाला जर काही नाष्ट्याविषयी पुन्हा काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवरती आमच्या नम्रता रेस्टॉरंटमध्ये कधीपण तुम्ही फोन करू शकता तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल आणि तुम्हाला जेव्हा पण काही हवं असेल नाष्ट्याचे पदार्थ वगैरे ते सुद्धा तुम्हाला भेटून जातील सर हां ठीक आहे चालेल

ओके सर ठीक आहे सर ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद